हॅलो नमस्कार मी जवाहरलाल आदिवासी आसम शाळेतून बोलत आहे मुख्याध्यापक नितीश जयंकर आता आपल्या शाळेतून काही आता गॅदरिंग आहे तर इथुन पंधरा ते एक महिना जवळपास तर त्यामुळे आपल्याला साधारणत ग्रुप डान्स वगैरे किंवा असं जे अडीचशे मुलामुलींचाच डान्स आहे तर कपड्याविषयी तुमच्याशी बोलायचं होतं तर ते कसं राहते मेजरमेंट म्हणजे शिवा लागते की कसं काय की रेडीमेंड मिळतात हां हां हां

हो हो हां तसं मी डान्सची हां तर डान्सची तुम्हाला एक लिश्ट देईलच कुठल्या प्रकार राहते तर तर तशा बाबतीत सांगा मग तुमचं कसं काय राहते तर हां हां हां हां हां हो का

हो का नाही म्हणजे कसं स्वस्तात पडलं म्हणजे बरं राहते आणि का कारण आपण नेहमी तुमच्याकडूनच करतो ना हां हां

हां हां

हां हां नाही आपली कसं कॉन्टिटी जास्त राहते ना त्याच्यामुळे ते तुम्हाला म्हणजे हां

हां ठीक आहे मग हां मग तुम्ही आता एक काम करा आज शाळेला भेट द्या तुम्ही तसं हां तसा पण मी तुम्हाला किती कॉन्टीट द्यायची आहे कशी द्यायची आहे आणि किती दिवसाकरता पाहिजे ते तुम्हाला सविस्तर मग मी सांगतो मी तसं मी तुम्हाला

हं चालेल ना हा आ मग बोलू मग हो ह